हॅलो हां बोला काही नाही बसले आहे हो झालं तुमचं झालं काय नाही डाळ भात भाजी उसळ हो हो हो बाहेरचं खाल्लं ना

हां ते बाहेर तेल चांगलं नसतं ना बाहेर मसाले वगैरे वापरले जातात हो आपण नीटनेटके वापरून वगैरे व्यवस्थित वा चांगलं करतो ना एकाच तेलात वगैरे करतात कोणत्याही भांड्यात करतात हो बाहेरच्या खाण्यानेच होत आहे बाहेरच्या खाण्यानेच अती होत आहे हो चमचा मी बाहेर चमचमीत भेटतं ना

घरच्या जेवणासारखंच असतं ना भात डाळ चालेल हो ठीक आहे बरं अच्छा